पोल्ट्री फार्म कधीही माणूस सुरू करतो त्याच्यासाठी ती पोल्ट्री ही घराच्या खूप म्हणजे खूप लांब असावी असणे शक्यतायक आहे कारण की त्याचा त्रास होऊ शकतो त्याचा वासाचा किंवा बाजू आजूबाजूच्या माणसांना त्याचा वास किंवा म कोंबड्यांचा त्यांना त्रास होऊ शकतो म्हणून ही पहिली गोष्ट म्हणजे ती लोकांपासून किंवा वाडीपासून दूर पाहिजे गावापासून दूर पाहिजे परत त्याच्यात जाळ्या आल्या परत पाणी आले त्यांना वायू देण्यासाठी पाणी वगैरे प्यायला वगैरे पाणी द्या देणे हे खूप गरजेचं आहे